आमच्या परिसरामध्ये तुळजापूर तसेच रामलिंग तसेच नळदुर्ग असे अनेक सांस्कृतिक आणि धार्मिक स्थळे आहेत येथे अनेक लोक भेटी देऊ शकतात आम्ही रामलिंग आणि तुळजापूरला वर्षातून दोन वेळा जाऊ शकतो त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे विधीसुद्धा पार पाडले जातात आणि त्यामध्ये तुळजापूर देवीला खूप लांबून लोक येतात यामध्ये कर्नाटकातून सर्वात जास्त तुळजापूर देवीला लोक येतात यामध्ये देवीचे विविध प्रकारचे आरत्या विधी होत असतात त्यामुळे लोक लोकांची गर्दी होते पारंपरिक सण पारंपरिक सण जे आहे ते या ठिकाणी होऊ शकतात